हां नमस्कार सर हां सर हां नमस्कार सर मी नवीन घर बांधलेलं आहे सर माझ्या मला मा मला तुमच्याकडून इलेक्ट्रॉनिक्समधून टी व्ही फ्रीज ए सी असे दोन चार वस्तू लागणार आहे सर मला थोडं त्याविषयी आपल्या दुकानात काय काय सुविधा भेटतात काय काय कोणत्या कोणत्या वस्तूवर काय काय सवलत आहे याच्याविषयी थोडं माहिती मिळेल का सर सर मला एल जी कंपनीचा फ्रीज पाहिजे होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो इन्स्टॉलमेंटमध्ये जर अवेलेबल असेल तर मला त्या मला खूप म्हणजे आनंद होणार आहे सर इन्स्टॉलमेंटमध्ये

हां हां हां हां मग इन्स्टॉलमेंटमध्ये घेत असताना आम्हाला मिनिमम अम अमाऊंट तुमच्याकडे किती भरावं लागेल सर

बरं बरं बरं ठीक आहे सर खूप खूप धन्यवाद आणखी काही माहिती असेल तर मी आल्यानंतर तुम्हाला तशी विचारतो ठीक आहे सर धन्यवाद सर थँक्यू सो मच